मी टी व्हीवर क्रिकेटचं विश्वचषक पाहतो हे क क्रिकेट पाहताना माझ्या माझ्यामध्ये देशभक्ती देशभक्तीची जसे की भावना जागृत होते आणि खेळाडूंचं जे क आत्मविश्वास आणि कौशल्य पाहून आहे ना मला अभिमान वाटतो प्रत्येक सामना हा सर्व संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन तो बघतो आणि आनंद घेतो क्रिकेटचा विश्वचषक हा केवळ एक खेळ नसून तो एक उत्सव सारखा अनुभव जसा असतो